त्या गोष्टीला एक महिना झाला आहे पण आतासुद्धा मला शंका आहे की पुन्हा असं आमच्यासोबत होणार का एक महिना आधी माझ्या घरी चोरी झाली त्या चोरीमध्ये काही पैसे सोनं चांदी आणि सामान पण गेला आम्ही फिरायला गेलो होतो तर मला माहीत झालं का आमच्या घरी चोरी झाली आहे माझी मावशी समोरच्या घरी राहते तिनं कॉल करून आम्हाला सांगितलं का तुमच्या घरी चोरी झाली आहे आम्ही घरी आलो तर बघितला समोरचा दार तुटलेला होता आम्ही तुरंत पुलिसला कॉल केला पुलिस आली मग त्यांच्यासोबत आम्ही आतमध्ये आलो घराच्या आत आला तर आम्ही बघितलं पूर्ण सामान इकडं तिकडं पसरलेला होता पण पुलिस मग पुलिस आली आणि इन्क्वायरी झाली त्यांनी पूर्ण बघितला पण आम्हाला आतापर्यंत चोर मिळाला नाही काही दिवस असेच गेले काही दिवसानंतर माझ्या घरच्या बाजूच्या घरी पण चोरी झाली त्यांच्या इकडून दोन मोबाईल चोरी झाले त्यांनी पण कंप्लेंट केली पण त्यांना पण मोबाईल मिळाले नाही आता मला शंका वाटते इतकी चोरी चपारी वाढत आहे पण पोलीस काही स्ट्रीक ॲक्शन का नाही घेत आहे